हॅलो हां बोल हो हो मिस्टर धुमाळ बोल हां हां हां हां हां हां हां

नाही द हां हां नाही नाही जानेवारी फेब्रुवारी जानेवारी फेब्रुवारी आता आहे द पुढच्या महिन्यात जानेवारी पुढच्या महिन्यात येऊ शकता ना जानेवारीत बर का हॅलो थंडी पण कमी होईल थोडीशी नाही नाही जा हां तेच जानेवारीमध्ये थंडी थोडी कमी होईल आणि ब उकाडा पण फार नसणार आहे मग हं म्हणजे ते जानेवारी फेब्रुवारी जास्तीत जास्त तुम्ही पुढच्या महिन्यात येऊ शकता ना काय हरकत नाही ना बर का नाशिकचं क्लायमेट एकदम छान आहे पुढच्या महिन्यात तर तो तुमचा किती दिवसाचा किती दिवसाचा प्लॅन आहे तुमचा ते त्याच्यावर आपण हे प तुम्ही हां हां हां टेक हां हां हां तुम्हाला तीन दिवस तीन दिवस बास पुरेसे होतील मग तुम्हाला नाशिक आणि त्याचा आजूबाजूचा परिसर जो आहे तो तुम्हाला बघता येईल म्हणजे उदाहरणार्थ आता समजा तुम्ही नाशिक बघायचं झालं तर आपल्याला रामकुंड म्हणा कपालेश्वर मंदिर काळाराम मंदिर हे जे मंदिरं आहेत तर ती तुम्हाला इथे दाखवू तो तो तो तुम्ही आधी नाशिकच्या परिसरातले जर पाहिले तर मुक्तिधाम वगैरे आहे सोमेश्वर आहे ते आपण आधी बघायचं गंगापूर डॅम आहे जवळ आणि दुसऱ्या दिवशी मग आपल्याला एका दिवसात हे सगळं होऊन जाईल तुमचं आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला मग त्र्यंबकेश्वरला जाता येईल तिथे दर्शनाला जास्ती वेळ लागतो म्हणून एक दिवस तिकडे जातो नाही नाही जानेवारीमध्ये एवढा त्रास नाही होणार तुम्हाला क्लायमेट एकदम प्लेझंट राहील आणि तिसऱ्या दिवशी आपल्याला वणी वगैरे करता येईल बर का हो हो तिथे ट्रॉलीने वर जाता येईल हो हो नाही नाही वणी बरोबर तुम्हाला सगळं दाखवलं जाईल तुम्हाला सगळं दाखवलं जाईल आणखी ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने विचार करूनच सगळं आपण प्लॅन करता येईल आपल्याला बरं का तुम्ही तर आता हा तुमचा नंबर मी सेव्ह करून ठेवतो आणि तुम्ही ब तुम्ही केव्हा येत आहे जानेवारीत तुम्ही कसं प्लॅन करत आहे ते मला कळवा दोन तीन दिवस तीन चार दिवस आधी कळवा हां चालेल हो हो आपण पहिल्या दिवशी पहिल्या दिवशी नाशिक दर्शन करू दुसऱ्या दिवशी त्र्यंबकेश्वर करून तिसऱ्या दिवशी वणी करू बस हे टेनटेट तुम्ही लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे तीन दिवसाच्या तरी तयारीने या तुम्ही बरं का राहण्याच्या हां हो हो नाशिक परिसर पूर्ण होईल तुमचं हो हो जानेवारीत एकदम एकदम फस्ट क्लास जानेवारीमध्ये ना जास्ती थंडी पावसाचं प्रश्नच नाही आहे आणि उकाडा पण नाही आहे म्हणजे खूपच छान राहील वातावरण हां चालेल मग तुम्ही करा हो हो हो करा तुम्ही कॉन्टॅक करा तुमचा प्लॅन कळवा एक्झॅक्ट तारीख कळवा ओके चालेल चाल भेटू मग ओके अच्छा अच्छा अच्छा